आम्ही पाण्याखाली जवळपास चाळीस सेकंद ते एक मिनिट राहू शकता आणि ते आम्ही दररोज आमचे स्विमिंगचे स्विमिंग पूलमध्ये आपण प्रॅक्टिस म्हणा दररोजचे आपले सारखं ते तेच तीस तीस करून आपल्याला त्याची आपल्या शरीराला सवय लागते आणि त्याच्यामुळे आपला स्टॅमिना वाढतो न हळू हळू हळू हळू वे वाढतो आणि तर तसे तर आमची आता सध्याची म्हटलं तर वीस चाळीस सेकंड ते एक मिनिट हे आहे